पूजा करताना काय करतो पहिले आधी आपण स्वच्छ होतो म्हणजे पहिले उठल्या उठल्या अंघोळ करायची आणि देवाची भांडी वगैरे घासून वगैरे देव स्वच्छ करायचा देवाला पण अंघोळ घालायची म्हणजे जे काय असतं देव जे सगळे मांडलेले असतात ते देव सगळे पाण्याने स्वच्छ पुसून धुवून त्याच्यानंतर ते स्वच्छ पुसून त्यांचा अभिषेक वगैरे घालून म्हणजे दूध दही आणि वगैरे असं अत्तर मध असं ते एकत्र करून त्याचा थोडा म्हणजे मेन मेन देव आहेत त्यांना अभिषेक घालून ते अंघोळ घालून त्यांना ते परत स्वच्छ धुवून परत स्वच्छ पुसून ते आम्ही देव्हाऱ्यात मांडतो आणि त्याच्यानंतर मग त्याची पूजा करतो पूजा करतो म्हणजे काय त्यांना अक्ष हे हळदीकुंकू वाहतो त्याच्यानंतर फूल वाहतो अक्षता वाहतो आणि नंतर मग त्यांना धूप दाखवतो दि दिवा दाखवतो धूप दाखवल्यानंतर अगरबत्ती दाखवताना घंटी आणि अगरबत्ती दोन्ही असं दाखवायला लागतं ते घंटी एका हाताने घंटी वाजवायची दुसऱ्या हाताने अगरबत्ती ओवाळायची देवाला म्हणजे तो धूपं समर्पयामि दीपं समर्पयामि असं म्हणायचं आणि ते दोन्ही त्यांना दाखवून घ्यायचं त्याच्यानंतर त्यांना जो काय असतो आपला नैवेद्य ते म्हणजे सहसा स गुळ न गुळाचाच नैवेद्य दाखवतो रोज रोज काय आपण काय पंचपक्वान्न करत नाही रोजच्या देवाला आपण गुळाचाच नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य आणि दूध ते दोन नैवेद्य दाखवून झाले किंवा नमस्कार कारायचा देवाला आणि आपण तो नम पूजा आपली सफल झाली म्हणून समजायचा आणि बस करायची नमस्कार करून